मला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा सर मी बचत गटाची कामं करते महिलांचं संघटन करते आणि अजून संघ स्थापन केला त्या संघामध्ये सुद्धा काम करते